मी हर्षा पाटील बोलत आहे हो हो

आता थोडासा प्रॉब्लेम असल्यामुळे घरी परिस्थिती नाही आहे आता सध्या आणि माल विकायचा आहे सोयाबीन कापूस वगैरे तसंच आहे त्याच्यामुळे थोडंसं भरायला लेट होईल ताई हो महिन्याला हो दर महिन्याला दहा दहा हजार रुपये असे करून मी करते ताई परतफेड दर महिन्याला जमले तर पा हो पाच दहा पाच दहा करून असे करते तुमचे पूर्ण परतफेड ठीक आहे ना ठीक आहे तुमचं नाव तुमचं नाव काय आहे ताई ठीक आहे हो हो हो तुमच्या बँकेचं नाव काय आहे बँक बँकेचं नाव म्हटलं